मला माहित असलेल्या पाच राज्यांची नावे पहिलं आंध्र प्रदेश राज्य दुसरं बिहार राज्य चौथं कर्नाटक राज्य पाचवं आसाम राज्य आणि सहावं